बातम्यांमध्ये सामाजिक सांस्कृतिक विषयांवर चर्चा केली जाते आणि त्याचे आपल्या समाजावर आपल्या रोजच्या जीवनावर काय परिणाम होऊ शकतात याचं विश्लेषणपण केलं जातं जसं की गणपती उत्सवामध्ये पि ओ पीची मूर्ती किंवा शाडूची मूर्ती वापरावी याच्यावरती याच्यावरती चर्चा केली जाते आणि त्याचे परिणाम आपल्या निसर्गावर किंवा तलावांवर काय होऊ शकतात याचं याचं विश्लेषणपण असतं जसं की पि योपीच्या मूर्तींमुळे प्र तलावं किंवा समुद्र किंवा नद्यांमध्ये प्रदूषण निर्माण होतं तसंच दिवाळीच्या वेळेस फटाक्यांमुळे हवेचं प्रदूषण होतं याच्यावरती चर्चा केली जाते व त्याप्रमाणे लोकांना त्या गोष्टींपासून ते करण्यापासून टाळलं जातं जेणेकरून आपलं समा आपलं प्रदूष समाजात प्रदूषण किंवा वातावरणात प्रदूषण जास्त निर्माण होणार नाही व आपली आपली लोकांची तब्येत हेल्थ चांगली राहील याची काळजी घेतली जाते